आजकालच्या काळात जी सध्याची पिढी आहे ती वेस्टर्न कल्चर जे वेस्टर्न डान्स आहे ज्याच्यामध्ये हिपॉप वगैरे येतात त्याकडे जास्त आकर्षित होते पण असं बघायला गेलं तर काही अजूनही असे विद्यार्थी आहेत किंवा अजे अजूनही असे काही लोक आहेत पिढी आहेत ज्यांना शास्त्रीय जे डान्स आहेत आपले कथ्थक आहे किंवा भरतनाट्यम आहे याच्यामध्ये रस आहे त्यामुळे आणि जर सौंदर्यासाठी जर कोणी करायला जावं तसं मला वाटतं की कारण की मुलगी जर एखादी मुलगी जी सुंदर दिसते ती तिच्या अदामधून ती तिचे जे हातवारे असतात किंवा ती जे एक चेहऱ्यावरचे जे तिचे हावभाव असतात त्याच्यामुळे ती सुंदर दिसते ना की तिने घातलेल्या वेस्टर्न कपड्यांमुळे जे छोटेछोटे कपडे घालण्याची आजकालची जी फॅशन आहे ना की त्याच्यामुळे ती सुंदर दिसते तर तिच्या असलेल्या त्या चेहऱ्यावरील हावभावामुळे ती सुंदर दिसते त्यामुळे असं मला वाटतं की आत्ताच्या काळातले लोकं किंवा जे आत्ताच्या काळातल्या ज्या मुली आहेत त्या खूप अशा चांगल्या ठिकाणीसुद्धा आकर्षित होत आहेत जिथे त्यांना कथ्थकसारखे जे खूप चांगले डान्स प्रकार आहेत जे नृत्य प्रकार आहेत ते त्यांना शिकायला मिळतात आणि जर माझा प्रत्यक्ष विचार करायला घ्यायलात तर मलासुद्धा कथ्थक हा डान्स प्रकार खूप आवडतो कारण ज्याच्यामध्ये मुलगी ही म्हणतात ना की आकर्षित नाही तर सुंदर दिसते जर छोटेछोटे कपडे घातल्यात की अर्थातच सगळ्यांच्या नजरा पडतात पण एखादी मुलगी जर तिच्या हावभावांमुळं नुसार किंवा तिच्या ज्या डान्स तिच्या ज्या नृत्यातील त्या ज्या कला आहेत त्याच्यानुसार जर ती समोरच्याला आपल्याकडे ओढवून घेऊ शकते तर ती मुलगी सगळ्यात सुंदर मुलगी असते मग त्याच्यासाठी तिचं रूप किंवा ती तिचा रंग गोरा किंवा काळा हा त्याचं त्याला काही अर्थ राहत नाही त्यामुळे असं वाटतं की कथ्थक आणि भरतनाट्यम हे जे आपले सांस्कृतिक डान्स आहेत किंवा त्याच्यानंतर अजूनही फोक डान्ससुद्धा आहेत पण फोक डान्स हा आपण सहसा कार्यक्रम टू कार्यक्रम करतो म्हणजे शाळेतलं काही गॅदरिंग असेल तेव्हा किंवा आपला काही गणपतीचा उत्सव असेल तेव्हा आपण फोक डान्स करतो पण जे आपले कथक आणि भरतनाट्यम आहे त्यांच्यासाठी ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या खूप महत्त्वाच्या असतात त्यामुळे आत्ताच्या काळात जे नृत्य शिकवण्यासाठी ज मला वाटतं तर जर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असेल मी कुठल्याही नृत्यप्रकाराला कमी नाही लेखत आहे किंवा हिपॉप किंवा कुठलाही नृत्यप्रकार असेल तो कुठलाही प्रकारे कमी नाही आहे पण अर्थातच जर सुंदर किंवा जर माझ्या मताने जर मला विचारायचं विचारायचं झालं तर सुंदर जर कोण असेल तर आपलं जे सौंदर्य आहे ते एका शास्त्रीय नृत्यातूनच जे ते कथ्थक किंवा भरतनाट्यम याच्यातूनच ते फुलून येतं मुलगी खूप सुंदर दिसते आणि तेच आत्ताच्या काळात खूप मुलींना आपल्याकडे म्हणजे पसंत करतं की ते आपल्याला शिकायला हवं असं आत्ताच्या काळातल्या मुलींना वाटतं असं मला वाटतं